आजकालच्या बदलत्या वातावरणामुळे सर्वीकडेच म्हणजे खूप जास्त समस्या निर्माण झालेल्याच आहेत पण सर्वात जास्त जी समस्या निर्माण झालेल्या आहेत तर ते गा ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठीच आहे कारण की शेतकऱ्यांना पावसाळ्याच्या वेळेस म्हणजे त्यांना पीक टाकावं लागतं पण आजकालच्या बदलत्या वाताबर् वरणामुळे असं झालेलं आहे की ते जेही कोनते पीक टाकतात तर आताच पेपरमध्ये पण न्यूज आलेली होती की शेतकरी गळफास वगैरे घेतात किंवा आत्महत्या करून टाकतात कारण की त्यांच्या पिकाचं नुकसान होते आणि तेही बदलत्या वातावरणामुळे कधी अचानकच खूप ऊन पडते ज्यामुळे त्यांचं जे पीक आहे ते जळूनच जाते किंवा कधी मग खूपच पाऊस होते गारा पडतात ज्यामुळे त्यांचं पूर्ण पीक वाहून जाते पूर्ण फसल खराब होऊन जाते तर अशा प्रकारच्या समस्या सर्वच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बघा लागतात आणि खूप सारे प्रशिक्षण पण ते करून घेतात मातीचे वगैरे आणि त्यांचं खूप नुकसानसुद्धा होते